बराच वेळ झाला मी एक कॅब बुक केली होती अजूनही आलेली नाही आहे का नक्की काय प्रॉब्लेम आहे मी तर इथेच आहे एक्झॅक्टली लोकेशनच्या इथे बराच वेळ झाला मी वाट बघते आहे अच्छा ती मागची लोकेशन आली आहे का ओके ठीक आहे मग मी बरं ठीक आहे मी कॅन्सल करते मग पुन्हा लाईव लोकेशनच्या ऐवजी करंट लोकेशन टाकून बुक करते मला वाटतं मी घरातून टाकलेली लाईव लोकेशन त्यामुळे बहुतेक ते व्यवस्थित घेतली नाही आहे बघते मी बघते थँक्यू